योगा केल्यामुळे मला बरेचसे फायदे झाले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या माझ्या वजनात घट झाली ताण तणावापासून मु मुक्तता मिळाली माझी रोगप्रतिकार शक्ती वाढली माझी एनर्जी वाढली शरीरामध्ये लवचिकपणा आला आणि मी फिट फिटसुद्धा दिसायला दिसाय लागली मला माझे माझे कॉन्सन्ट्रेशन वाढले मी कोणत्याही कामावर जास्त फोकस करू लागले मला सारखी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता वाटायची ती कमी झाली माझ्यातील निगेटिविटी कमी झाली व पॉझिटिविटी वाढण्यास खूप मदत झाली माझी ताकद वाढली रक्ताभिसरण संस्था सुधारली हृदय सुद्धा हेल्दी ऱ्हा हेल्दी रहायला लागले माझे डिटॉक्झिफिकेशनसुद्धा नीट झाले नीट पचन झाले डायजेशनसुद्धा नीट झाले त्यानंतर मानसिक त्रास कमी झाला संध्याकाळी मला झोप चांगली लागत नव्हती ती झोप चांगली लागायला लागली मला रात्री झोपताना खूप वेदना व्हायच्या अंग दुखायचं जळजळ व्हायची तेसुद्धा कमी झाले माझी हा हाडे खूप ठिसूळ झाली होती हाडामध्ये माझ्या एनर्जी आली तसेच मुलींना जास्त करून पिरेड्सचे प्रॉब्लेम येतात त्यामुळे ते पिरेड्सचे प्रॉब्लेम दूर झाले मंथली मला माझे पिरियड्स येऊ लागले नीट ब्लिडींग व्हाय होऊ लागलं ब्लि पिरेड्सच्या वेळी जो त्रास होत होता जो माझी चिडचिड होत होती अंग दुखत होते पोट दुखायचे ते चिडचिड माझी कमी झाली अंग व पोट दुखायचेसुद्धा कमी झाले मला शांत शांत वाटू लागले त्याचप्रमाणे मला माझे मा मानसिक मानसिक फायदेसुद्धा बरेचसेच झाले जसे की नाही मला सारखं भीती वाटायची कोणती ना कोणती सारखं सॅड फील होत होतं तेसुद्धा कमी झाले माझे मूड्स मुडस्विंग्स खूप येत होते ते कमी झाले मी इमोशनल होते त्यामुळे मी इमोशनली स्ट्राँग झाले त्यानंतर मी सर्वांशी छान बोलू लागले माझा चिडचिडेपणा कमी झाला आणि चिडचिडेपणा कमी झाला मग या अशा प्रकारे मला योगासनाचे खूप फायदे झाले